हो माझ्या मातृभाषेत काही कमी माहीत असलेली साहित्यक रत्ने आहेत त्यातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे वसंत काने हे मराठी लेखक होते ज्यांनी गोड गोष्टींवर लिखाण केलं त्यांच्या कथा आणि काव्यांमुळे ज्या काळात खूप लोकप्रियता मिळाली एक मजेदार गोष्ट म्हणजे त्यांची कविता चिंता करणारा गोड जिथे त्यांनी जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेण्याचे शोधण्याचे महत्त्व सांगितले दुसरं एक प्रसिद्ध साहित्य रत्न म्हणजे द मा मिराजदार त्यांच्या लेखनात तीव्र समाज सुधारणाची भावना दिसते मिराजदारांच्या कामामध्ये ते कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याचे आणि खऱ्या लोकजीवनावर आधारित कथा सांगण्याचं महत्त्व शिकवतात